अरे दादा मी बोलतो तुमच्याजवळून ना ते फेसवॉश घेतलं होतं आता तुम्ही त्याच्यामध्ये म्हणा की ते चारकोल आहे असं आहे तसं आहे त्याच्यासारखं काहीच वाटलं नाही हो आणि विशेष म्हणजे ज्याच्यासाठी घेतलं होतं ना तर ते स्कीनवरचे काय जे जे पिंपल्स वगैरे आहेत ते तर जसेच्या तसेच आहेत चेहरा ऑल्ली ऑयली राहते थोडासा तेलकट वगैरे राहते न तो पण तसाच आहे हे करते आणि ते काय असं एवढं विशेष वाटत नाही आहे आणि म्हणजे कसं बघा आता ते घरी दिलं होतं तर घरचे ले पण जे ले जे न वापरलं ना त्यातल्या कोणीच त्यायलं असं बरं वाटलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर पहा आपण एवढे आता पैसे देतो सगळं हे करताव पण त्या क्वालिटीचं नाही आहे आता तुम्ही ज्या पद्धतनं सांगितलं होतं ना ती क्वालिटी त्याच्यात मला दिसली नाही तुम्ही म्हणत होते की ते हर्बल आहे तर पण त्याच्यात थोडंसं असं वाटलं केमिकल टाईप कारण की ते हे केल्यावर डोळ्याच्या खाली खूप जळते मग ते आता बघा मी एकतर कोणती ब्रँड चेंज करत नाही आता तुम्ही म्हटलं होतं म्हणून मी ते फेसवॉश ते घेतलं पण ते फेसवॉश जसं पाहिजे तसं अजिबात निघालं नाही हो तर मला असं वाटतं आहे की तुम्ही तिकडे थोडंसं हे केलं पाहिजे एक तर जास्त खोटं बोलून सेल करून काही फायदा नाही कारण की तो असा मग हे येतेच ते आणि वरतून आता तुम्ही तर म्हणा एखाद्या म्हणा पाच घ्या बरं झालं मी एकच घेतलं नाहीतर तर मला तर असं वाटलं असतं की तुम्ही हेच केलं माझ्यासोबत चीटिंगच केली तर नाही आवडलं नाही मला काय दुसऱ्याला पण आवडलं आता होऊ शकतं माझी आवड वेगळी आहे पण ते दुसऱ्यांना त्यांना पण काही व्यवस्थित वाटलंच नाही ते तर त्यापेक्षा दुसऱ्या कंपनीचे आहेत ना ते बरे वाटतात भलेही थोडे स्वस्त आहेत हा उन्नीस बीस आहेत पण तरी पण तुमच्या पद मानानं तुम्ही जेवढं सांगितलं होतं तेवढं तसं काहीच निघालं नाही